हॅलो तर मी वैष्णवी बोलते आहे वडाळ्यावरून तर मी एक फूड ऑर्डर केलं होतं आता स्विगीवरून तर ते मला कॅन्सल करायचं आहे यासाठी कॅन्सल करायचं आहे कारण का मी काहीतरी चुकीचं ऑर्डर केलं आहे आणि मला काहीतरी दुसरं घ्यायचं होतं म्हणून हां मी वडाळ्यावरून ऑर्डर प्लेस केली होती फोर झीरो झीरो झीरो थ्री वन हे माझं पिनकोड आहे हां तर ते मला कॅन्सल करायचं आहे तर मी कसं कॅन्सल करू मला सांगाल का हां मी ॲपवरच गेले आहे हां माझी ऑर्डर अजून प्रोसेसिंगच आहे अजून काही निघाली नाही आहे रेस्टॉरंटवरून तर मी कॅन्सल करू शकते ना हां मला ऑप्शन तर दिसतो आहे त्याला क्लिक करू का पण मला येत नाही आहे ते होत नाही आहे तो क्लिक नाही होत आहे ऑप्शन ॲप बंद करून परत चालू करू का ठीक आहे करते हां मी केलं परत चालू आता करू ना कॅन्सल डो ऑर्डर हां ठीक आहे चालेल चाल थँक यू